हां संध्या

बघण्यासाठी गेट ऑफ म्हणजे गेट ऑफ इंडिया आहे परत मंदिरं आहेत प्रसिद्ध मुंबईमध्ये हां मुंबई मुंबईमध्ये राणीची बाग आहे बघायला परत गेट ऑफ इंडियात् आहे बघायला परत सिद्दिनं सिद्धीविनायकचं मंदिर आहे बघायला खायला आमच्या इथे प्रसिद्ध वडापाव आहे हां वडापाव वडापाव दादरला आणि ठाण्याला हां ठाण्याला पण भेटतो भावजी वडापाव ठाण्याला तर तलाव आहेत तलावपाली आहे परत उपवन लेक आहे म्हणजे तिथे सुप्रसिद्ध लोकांचं म्हणजे शूटिंग होतं तिथे ते पण बघण्यासारखे आहे तिथेच हां सगळीकडे भेटतो पण जर तुम्हाला चांगला वडापाव खायचा असेल तर मग ठाण्यामध्ये स्टेशनच्या बाजूलाच कुंजविहार मणून आहे त्यांच्या तिथे पण चांगला भेटतो वडापाव वीस रुपयेपर्यंत येतो वीस

वडापाव म्हणजे भाजी त्याच्यामध्ये का वड्यामध्ये वड्यामध्ये बटाट्याची भाजी वापरतात त्याच्यासोबत आम्ही हां हां मैद्याची अन् त्याच्या आम्ही वडापावसो नाही म्हणजे एवढं नसतं नॉर्मल आहे आणि वडापावसोबतमध्ये हां ते वडापावसोबतमध्ये मक्याचे चिवडा वगैरे असं देतात हिरवी म्हणजे हिरवी चटणी वगैरे देतात अजून खाण्यासाठी समोसा आहे बटाटा भजी आहे खूप सारे असे वेगवेगळ्या प जिलेबी आहे परत नंव् हां हो हो सगळीकडे भेटतो खायला